जवळच्या गावी जायचं जर असलं तर कं आमच्या इथे कशी बसची सुविधा नाही आहे जास्त बस नाही आहे मला जर आईच्या गावी जायचं असलं आईचं गाव माझ्या आईचं गाव तिथून जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तरी तिथे बसची वगैरे सुविधा फार कमी आहे तिथे सकाळचं दहा वाजता किंवा संध्याकाळीच सात चारपाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत बस आहे फक्त नंतर मग कसं मध्यात मध्यंतरी बस वगैरे काही नाही आहे तिथे आता मग आम्हाला आपे ॲपे वगैरे करून जावे लागते ॲपे पण कमी आहे तिथे थोडीशी सुविधा कमी आहे सकाळी जर दहाचे हाल जायचं असलं आम्हाला बसने तर आम्हाला सकाळी लवकर कामं वगैरे आटपून जावे लागतात गाव जवळ आहे असले जवळपास आहे तरी पण बसची सुविधा खूप थोडी कमी आहे कमी प्रमाणात आहे त्यावेळेला मला फों खूप असं म्हणजे खूप त्रास होतो जायचं असलं केव्हा पण की कारण बसची सुविधा नाही ॲपे नाही असलं तर त्याचं टायमिंग फार कमी आहे त्याच्यासोबत नाही म्हटलं तरी भयानक त्रास होतो आम्ही काहीवेळा काही काळ काळानंतरच जायचं असलं दोनतीन वेळा समजा आता दहाच्यानंतर जायचं तर दहाच्यानंतर आम्हाला जायला मिळत नाही जायचं असलं तर खूप त्रास होतो तिथे ॲपे पण कमी प्रमाणात असल्यामुळे भयानक भयानक त्रास होतो आम्हाला त्यासाठी लवकर लवकर कामं आटपून वगैरे जावं लागते